अच्छा तुम्हाला कशी काही विचार केला आहे का तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी पाहिजे बघा आमच्याकडे सध्या खाली प्लॉट्सही आहेत त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे फ्लॅट आहे एक इंडिपेंडेंट घर आहे रो हाऊसेस आहेत तुम्हाला कोणत्या कशामध्ये इंटरेस्ट आहे बघा तर आमच्याकडे रो हाऊसेस आहेत ठीक आहे जे एक मजली रो हाऊसेस आहे त्याची किंमत तरी साठ ते पंच्याहत्तर लाखापर्यंत आहे आणि जर तुम्ही फ्लॅटबद्दल बोलत आहे तर ह्याच्यामध्ये वन बी एच के टू बी एच के आनी थ्री बी एच के आहे आमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्हाला वन बी एच के पंधरा लाखात टू बी एच के पंचवीस लाखात आणि थ्री बी एच के तीस लाखामध्ये मिळेल थ्री बी एच केमध्ये तर थ्री बी एच केमध्ये काही आमच्याकडे काही अपार्टमेंट्स नवीन बनलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमी करून मिळू शकतो तसं तुमचं बजेट सांगू शकता का किती आहे तर अच्छा पंधरावीस लाखापर्यंत तर मग मॅडम तुम्हाला बजेट वाढवावं लागेल न जर थ्री बी एच के म्हणत आहे तर तो तीसच्या आतमध्ये पंचवीसच्या वरच मिळेल तो तुम्हाला हे लोकेशन तुम्हाला वर्धा रोडवरच राहील आणि जर तुम्ही खरं बघत आहे तर जी वन बी एच केची स्कीम जी सांगितली आहे ते वन बी एच केची स्कीमही खूप छान आहे त्याच्यामध्ये पूर्ण ॲमेनिटीज आहेत आणि ते पंधरा लाखात तुम्हाला परवडण्यासारखं आहे हो सर्व सिटीमध्येच आहेत आणि जे वन बी एच के तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यावर ऑफर अशी आहेत की तुम्हाला त्याच्यावर एक अलेक्सा फ्री मिळते एक ॲ बी अलेक्सा बिल्ड केलेली आहे त्या वन बी एच केमध्ये त्याच्या सोबत सोबत त्याच्यामध्ये तुम्हाला एक नॅनो कार गिफ्ट करण्यात येईल तर सध्या वन बी एच केमध्ये एवढंच ऑफर सुरू आहे हो त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व त्या गोष्टी मिळतील जे तुम्हाला पाहिजेत तर तुम्ही एक काम करा तुम्ही साइड बघायला येऊन जा आणि तिथेच तुम्ही बघून घ्या तुम्हाला कोणता परवडण्याजोगे आहे तर तुम्ही उद्याला या तुम्ही दहाच्या नंतर बरं ठीक आहे ना मॅडम हो थँक यू